हॅलो हॅलो साहेब मी वैभव मते बोलतो कारंजा पोलीस स्टेशन का सर साहेब मला एक तक्रार नोंदवायची होती साहेब मी शिवाजीनगरमधून बोलतो काल रात्री आमच्या कॉलनीमध्ये आमच्या शेजाऱ्याकडे चोरी झाली

सर वेळेचा अंदाज तर सांगता येत नाही पण संध्याकाळी म्हणजे दहा अकराच्या दरम्यान माझ्या मित्र दहाच अकराच्या दरम्यान चोरी झाली

साहेब मी माझ्या मित्रासोबत बाहेर मैदानाला गप्पा मारत होतो तेव्हा सर्व व्यवस्थित होतं पण सकाळ सकाळी उठल्यावर सकाळी उठल्यावर नाही सर ते दरवाजाचा कोंडा तुटला होता हो साहेब नाही साहेब फक्त दरवाजाचा कोंडा तुटला होता म्हणून मी तक्रार नोंदवायचं ठरवलं होतं नाही साहेब तसा प्रयत्न तर चालू आहे पण तसं

हो बोला साहेब हो साहेब पण या आठवड्यातील ही दुसरी चोरी आहे हे कोण हे कोणी दुसरेच चोर असावे हो साहेब दिवसा वेगवेगळ्या वस्तू विकल्यात विकायला आणता आणि घर तपासून अन् ते दुसऱ्या दिवशी चोरीला येतात साहेब हो साहेब मी येतो पोलीस स्टेशनला